शेतात काम करताना आम्ही खूप ग गाणी ग गात असतो स्वत ला रमवत असतो शेतावर हे तीन प्रकारचे असतात श भात शे आहे भात शेतीमध्ये सुरुवातीला जूनमध्ये पाऊस पडतो तेव्हा भात पे भात पेरणी केली जाते त्याच्यानंतर लावणीचं प लावणीचा हंगाम चालू होतो लावणीचा हंगाम चालू असताना लोक एका समूहाने भात शेती लावली जाते आणि कोण ढोलक आणतो महिला काही गाणी घेतात आणि त्या तालावर भात शेती लावली जाते अशा प्रकारे भात शेतीचा भात शेतीची लावणी खूप उत्साहानी करतात आणि त्याच्यामुळे स्वत ला रमवून घेतात आणि कुठलाही त्याना त्रास न होता ते भात शेती पूर्ण करतात त्याच्यानंतर भात कापणी येते भात कापणी ये आल्यानंतर समूहानेच भात कापणी केली जा केली जाते आणि तिथेसुद्धा मोठेमोठे गीत गाऊन समूहाने गीत गाऊन ते भात शेतीच कापली जाते त्याच्यानंतर मळणीचं काम सुरू होतं आणि भात मळणीचं काम चालू झाल्यानंतर तिथेसुद्धा लोकं समूहानेच भात मळणीचं काम चालू करतात आणि मोठमोठ्याने ढोलावर ते गीत गाऊन ती मळणी काढतात